हॅलो कॅब डायव्हर बोलताय का मला इथे सिद्धिविनायक देवस्थान इथे फिरायला जायचं होतं हां तर मग किती रुपये भाडं आहे म्हटलं दोन हजार हे जास्त नाही होणार का काही म्हणजे असे पाच एकशे रुपये कमी वगैरे नाही करा ना तुम्ही थोडे आम्ही सात आठ लोकं आहे ना

नाही तेवढ्यामध्ये जमत असेल तर बघा ना आम्ही खूप सारे लोकं आहो हां ठीक आहे मग पण आपल्याला नाही का जाताना प्रवासामध्ये मध्ये मध्ये थांबायचं आहे म्हणजे धाब्यावर वगैरे

आम्ही सात आठ लोकं आहो हो पण ती गाडी आमच्यासाठी म्हणजे कम्फर्टेबल असली पाहिजे हा उद्या तुम्ही या नऊ साडे आठला ठिकाण वर्धा वर्ध्यामध्ये सिद्धिविनायक मंदिर नाही म्हणजे आता एवढे सात आठ लोकं म्हटल्यावर उशीर तर होणारच आहे ना नाही म्हणजे सा सात आठ लोकं म्हटल्यावर सारखेसारखे थोडी ना राहणार हां ठीक आहे ठेवते